मी सकाळी सहाला उठतो आंघोळ करतो सात वाजता बागेला बागेत जातो तिथं तीन गाय आहेत गाय आहेत त्यांना शेण पाणी वैरण करतो आणि नंतर स्वच्छता करतो तिथली आणि नंतर जेवण करतं आणि नंतर जेवणामध्ये चपाती भात आणि बटाट्याची भाजी असते आणि नंतर जेवण करा नंतर मी हॉस्टेलला येतो तिथं हातपाय धुतो आणि कपडेही घालतो आणि कॉलेजला जातो कॉलेजला गेल्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर लायब्रीमध्ये जाऊन पेपर वाचतो आणि नंतर तिथून गेटवर जातो पाणी घेतो आणि नंतर खाली कॅम्प्युटर लॅबमध्ये जातो आणि तिथं कम्प्युटरचा कोर्स कोर्सच्यामध्ये कोर्च शिकतो आणि नंतर क मग कॉलेजला जातो कॉलेजमध्ये लेक्चर असतात ते दोन ते पाचपर्यंत ते करतो आणि नंतर तिथनं येतो आणि येताना नंतर पेपर वाचतो आणि नंतर थोडा व्यायाम करतो हा वे वेगवेगळे पेपर वाचतो त्यामध्ये हिंदुस्तान टाइम्स इकोनॉमिक्स टाइम्स अशा प्रकारचे पेपर वाचतो आणि पेपर वाचल्यानंतर हॉस्टेलवर येताना व्यायाम करतो खे व्यायाम करतो खेळ खेळतो आणि हॉस्टेलवर आल्यानंतर हातपाय धुतो आणि नंतर जेवणासाठी जातो तिथं जेवण करण्यासाठी गेल्यावरती प्रार्थना होते आणि मग नंतर जेवण करतो संध्याकाळी जेवणामध्ये भाजी भात आणि भाकरी असते आणि जेवून झाल्यानंतर हॉस्टेलला येतो आणि आणि मग नंतर र जेवण झाल्यानंतर अभ्यास करून झोपतो